कुठलीही भाषा त्या भाषेत झालेल्या जास्तीत जास्त लिखाणामुळे समृद्ध होते आणि त्यासाठी अधिकाधिक लेखक तयार होणे गरजेचे असते लेखकाने लिहिलेली पुस्तके लेख वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते तेव्हाच खऱ्या अर्थाने भाषेचा विकास होण्यास मदत होते जुन्या मंडळींचे लिखाण तसेच वाचन भरपूर प्रमाणात व्हायचे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्वी टी व्ही मोबाईल यांचे शोध लागले नव्हते हल्लीच्या पिढीचा त्यातच जास्त वेळ जातो किंबहुना नवी पिढी या गोष्टींच्या फारच आहारी गेली आहे त्यामुळे त्यांचे म्हणावे तसे वाचन होत नाही तसेच पूर्वी फक्त मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा होत्या हल्ली इंग्लिश मिडियम शाळांचे पेव फुटल्यामुळे मातृभाषेतून संवाद वाचन लिखाण शिकणे व्यक्त होणे या गोष्टींपासून नवी पिढी वंचित राहते व त्यांना मातृभाषेबद्दल प्रेम वाटत नाही मराठीच्या बाबतीत हेच झाले आहे असे मला वाटते अस्खलीत मराठीतून बोलण्याचे काम फक्त वक्तेच करू शकतात आणि त्यांना ऐकायला नवी पिढी तयार होत नाही किंवा तयार नसते इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मातृभाषेतून बोललेले चालत नाही घराघरांमध्येही इंग्रजी बोलण्याचे फॅड वाढले असल्यामुळे मराठीचा विकास होण्याऐवजी तिचा ऱ्हास होत चालला आहे असे माझे मत आहे हल्लीची पिढी मराठीला वंचित होत असून मराठीपासून दूर जात आहे असेच चालत राहिले तर अस्खलीत मराठीचा लोप होईल अशी भीती वाटते हिंदी इंग्लिश मिश्रित मराठी कानावर पडली की ही भीती अजून जोर धरते म्हणून नव्या पिढीत शुद्ध मराठी भाषा बोलण्याची वाचण्याची आवड निर्माण करायला पाहिजे असे माझे मत आहे तरच ती खऱ्या अर्थाने विकसित होण्यास मदत होईल असे वाटते